सदाबहार नर्सरी हां नमस्कार सर मी दत्तप्रसाद तिवले बोलतो आहे कोल्हापूरमधून आपली जाहिरात बघितली मी एका वेबसाईटवर आणि एका वर्तमानपत्रात पण आमची इथं आली होती तर मला आमच्या एका घरगुती कार्यक्रमासाठी फुलझाडं गिफ्ट म्हणून द्यायचे होते तर ती भेटवस्तू देण्यासाठी आपल्याकडं कुठल्या कुठल्या रेंजच्या फुलझाडं आहेत त्यांच्या किमती कशा आणि त्याची फुलं येण्याची वगैरे कशी फ्रिक्वेंसी आहे जर कळू शकेल का माहिती

वा बरं बरं अच्छा आणि ह्या सगळ्याच्या किमती अरे वा बरं बरं बरं साधारण आम्हाला वेल असा नको होता कारण फ्लॅटमध्ये जेव्हा देतो आहे त्यावेळेला बाल्कनीमध्ये लोकांना ठेवता येईल जेणेकरून इतरांना काही असा तो वेल वाढून त्रास होणार नाही किंवा वेल वाढीसाठी काही त्यांना वेगळे काठी किंवा असं स्ट्रक्चर लावावं लागणार नाही अशा हिशोबाानं बघतो त्यामुळं वेलवर्गी सोडून इतर कुठले असतील तर त्याचे प्रायजेस कसे आहेत त्याच्या कशा किमती आहेत हो हो हो वा बरं बरं वा

बरं महाग जातात अच्छा बरं बरं बरं बरं चाफा आणि मोगरा कसं म्हणालं सांग हां बरोबर बरं बरं बरं ह्याच्यामुळे आहे बरं बरं बरं ठीक आहे दुसरा आणि एक विषय म्हणजे ही फुलझाडं समजा आम्ही दिली तर दिल्यानंतर काही विशेष निगराणी काही कलमांसंदर्भात की अमुक या वळेत पाणी घालणं किंवा पाण्यामध्ये काही त्यांना का ऑरगॅनिक खतं तुम्ही अशी देता का ती गांडूळ खतं म्हणून केलेली आहेत जेणेकरून प फुलंझाडांच्या त्यांच्या त्या लाईफसाठी त्यांना उत्तम राहतील त्यांच्या वाढीसाठी उत्तम राहतील असं काही वा ओके बरं बरं बरं

बरं बरं बरं बरं बरं बरं

चालेल ओके त्याला काय असं वेगळं ठिबक वगैरे केलं तर त्याचा फायदा होऊ शकेल नाही काय कसं हां बरं

बरं बरं बरं बरं चालेल हो हो हो आणि फुलं याला साधारण किती दिवसानंतर यायला लागतील किंवा आ जेव्हा या यायला लागतील फुलांचं भरी येईल तर तेव्हा अगदी दररोज साधारण कितीपर्यंत काय आखडा फुलांचा असा कारण जेणेकरून कसं त्यांनासुद्धा ते डोईजड व्हायला नको की फुलं इतकी वाढतात आता काय करायचं किंवा आता तुम्हाला फ्लॅटमधलं तर माहितीच आहे म्हणजे घरी असं असेल तर लोकं शेजार धर्माला वगैरे करून हां तुम्ही घ्या देवपूजेसाठी घ्या वगैरे असं होऊ शकतं पण फ्लॅटमधले किंवा नोकरी करणाऱ्या माणसांना कसं आहे हां घरच्यापुरती झाली ठीक आहे परत आणि कोण जाऊन द दुसऱ्यांना हे करता हे आता तुम्हाला अगदी माहिती असेल मेट्रो सिटीमधलं त्यामुळं आम्हाला असा एक विचार होता की साधारण त्याची कि किती फ फुलं बहर लागतो किंवा असं काही कंट्रोल आहे का किंवा काही नैसर्गिक कलम नैसर्गिक काही असे हे असतात बीज असतात त्याचे की ज्याला तेवढे ठराविकच येतात पण काही कलम असतात हायब्रिड बनवलेले जे असतात त्यांना प्रचंड फुलं येतात असं थोडं वाचनात आलं होतं तर ते असं काही आहे का हां अच्छा अच्छा बरोबर आहे

बरोबर बरोबर चालेल झालं हे हो हो ह्याच्या संदर्भात तुमचा काही निगराणीचा एखादा पम्प्लेट किंवा कोर्स किंवा असं काही यूट्यूब व्हिडीओ जर तुम्ही केले असतील ना तर ते सुद्धा आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ते पुढं रेकमेंड करू की लोकाना हां हे वाचां आहे त्यांना सुचवू चालेल तुम्हाला हो हो हो तुम्हाला येऊन भेटतो मी तुमचा पत्ता या नंबरवर पाठवून द्या मला आणि कधी आपल्याला भेटता येईल चालेल चालेल चालेल मी तुम्हाला मग फोन करून येतो चालेल धन्यवाद